मी प्रनिल बिरापा सरगर ग्रॅज्युएशन करत असून मी सांगलीच्या सैनिक हॉस्टेलमध्ये राहत आहे आणि इथे मला माझ्या स्वत होऊन कपडे धुवायला लागतात मी दररोज माझे कपडे धुतो आणि आठवड्यातनं माझे जे कपडे जास्त म्हणजे धुवू शकत नाही ते धुतो दररोज म्हणजे असं एक दोन कपडे धुतो आणि आठवड्यातनं एक जर संडेला विकेंडला मी माझे कपडे धुवत असतो आणि आमच्या हॉस्टेलमध्ये कसं म्हणजे सगळं असं आठ नऊ वॉशम वॉशरूम आहे मध्ये बाथरूम आहेत तिथं मी आम्ही कपडे धुत असतो कारण तिथंच आम्हाला आलावड आहे की कपडे धुवायचं मग आम्ही पहिल्यांदा काय करतो एक निरमाचं निरमा घेतो बादलीत हे टाकतो मग नंतर त्याचा फेस करतो मग नंतर त्या नि निरम्याला ह्य निरमात भिजू घालतो कपडे एक चार पाच तास कॉलेजला सकाळी जातो शनिवारी संध्याकाळी कपडे धुतो आणि रविवारी दिवसभर कपडे वाळवतो आणि कपडे धुवत असताना कपड्याचा ब्रशचा वापर करतो मग साबण लावतो मग नंतर बादलीने पाणी घेऊन एका मगने कपड्यावर टाकून असं साबण लावून कपड्यांना ब्रश लावून घसा घसाघसा घसा घासत असतो मग नंतर असं सगळं झाल्यावर मग कम्फर्ट नावाचं म्हणजे जी असतं ते आणतो कारण असं कपडे धुतल्यावर ते टाकून कपडे पिळल्यावर असं वास छान येतो की जेणेकरून आपल्याला नंतरच्या टायमाला कपडे वाळल्यावर असं जास्त कोमट वातावरण असलं की कपड्यांचा चांगला वास येतो आणि नसला तरी पण असं कपडे घालायला चांगले वाटतात असं म्हणजे तुम्हाला समजतं आहे का असं कपडे घालायला मस्त वाटतं अशा प्रकारे आम्ही रविवारचे म्हणजेच दररोजचेच कपडे धुवत असतो आणि हॉस्टेलवर तुम्हाला माहीतच आहे की इथं कोण आई किंवा बाबा येत नसतात कपडे धुवायला स्वत्त च्या स्वत्त ला कपडे सगळे धुवायला लागतात आणि जेव्हा मी घरी लागतो मम्मी म्हणतात तुला कपडेच निघत नाहीत तुला नीटच धुवायला येत नाहीत आता मम्मीना कसं सांगू की मला कपडे धुवायला काही मी काही असं ही आहे होय आणि अशा प्रकारे आमच्या हॉस्टेलवर मी कपडे धुतो आणि मित्रांनाही सांगत असतो की तुम्ही पहिल्यांदा निरमात भिजू घाला नंतर ते भिजलेले कपडे एक चार पाच तास झाल्यावर नंतर तुम्ही धुवायला काढा म्हणजे कपडे स्वच्छ निघतात आणि जास्त मेहनतही लागत नाही कपडे धुताना आणि सगळी असं डस्ट बिष्ट घाण असल्या भिजू घातल्यावर ते त्या ह्याच्यामध्ये वॉशिंग पावडर किंवा निरमामध्ये धुवून जाते अशा प्रकारे मी मित्रांना सजेस्ट करत असतो कम्फर्ट वापरा चांगली म्हणजे वास येते कपडे घालायला असं मज्जा वाटते अशा प्रकारे मी मित्रांना पण सांगत असतो आणि असं पावसाळी वातावरण असलं मग कपडे लवकर वाळत नाहीत मग आम्ही काय करतो की आमचा हॉस्टेलचा एक मोठ्ठा व्हरांडा आहे आणि त्यात असं तार बांधलेलं आहे आणि पाऊस पडला तर पण त्या व्हरांड्यात नुसता वारा लागतो पाऊस काही लागत नाही मग आम्ही रविवारचे किंवा असं कपडे धुतलं की नाही त्यात वाळू घालतो आणि कपडे वाळायला दोन किंवा तीन दिवस लागतात मग आम्हाला खूप वेट म्हणजे इंतजार करायला लागते की कपडे कधी वाळायचे कधी आम्ही घालणार त्यामुळे आम्ही एका टायमाला जास्त कपडे धुवत नाही म्हणजे असं पावसाळा असला की किंवा असं ह्याचं वातावरण असलं की आम्ही तीन दिवसाला कपडे धुतो म्हणजे काही असं अडचणी येऊ नये म्हणून अशा प्रकारे आम्ही आमच्या हॉस्टेलवर स्वत कपडे धुतो आणि अशी काळजी घेत असतो